सुरुवातीला आधी तर बैलगाड्या होत्या आ आणि लोक काय करायचे की एका प्रवास करण्यासाठी बैलगाड्यांचा उपयोग करायचा त्यानंतर पुढे आणखी थोडं प्रगत झालं आणि मग घोडागाडी आली तर मग नंतरचा प्रवास म्हणजे घोडागाडी म्हणजेच काय तर टांगा असं आम्ही म्हणायचो त्याला तर त्यानंतर त्याने प्रवास चालू झाला पुढे आणखी थोडं थोडं विकसित होत गेलं आणि नंतर सायकलचा शोध लागला मग लोक सायकलने प्रवास करायला लागले तेवढं होत नाही तर मग पुढे आणखी प्रगत प्रगती वाढली त्यानंतर टू वीलर्स आल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या टू व्हीलर्स आल्या त्यात त्यांनी प्रवास चालू झाला मग कार बसेस ट्रॅयवल्स या सगळ्या वस्तू आल्या आणि त्यांनी प्रवास करणं अधिक सुकर झालं आणि मग लोकांना अधिक कमी वेळात जास्त प्रवास करू शकले लोक त्यानंतर रेल्वे आल्या विमान आले आहेत यामुळं काय झालं की ही जी वाहतूक सेवा आहे ही दिवसेंदिवस अधिक विकसित होत होत गेली आणि त्यामुळे काय होतं आहे होत गेलं की माणसाचं जे आहे तो क कमी श्रमात कमी वेळेत अधिक गतीने तो धावू लागला म्हणजे काय तर अधिक सुकर त्यांचा प्रवास झाला